हॅलो हो बोला ना काय प्रॉब्लेम आहे

कोणत्या कंपनीचा मोबाईल नेला आहे तुम्ही अच्छा किती मंथ झाले अच्छा तर तुम्ही जे अच्छा तुम्ही यूज बरोबर नसेल केला तुम्ही आमच्या मोबाईल शॉपमध्ये घेऊन या ना तुमचा मोबाईल आणि किती इयर्सची त्या मोबाईलची वॉरंटी केली होती मी कोणत्या कंपनीचा मोबाईल दिला होता तुमचा मोबाईल व्यवस्थित करून मिळेल तुम्ही आमच्या शॉपमध्ये घेऊन या मग आणि तो पण फ्रीमध्ये करून मिळेल अज अजून यावर काही प्रश्न आहे तुमचे